राज्यातील आर्थिकदृष्ट्या घंभोद असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक योजना राबवून त्यांना शिक्षणाच्या स्रोतामध्ये आणलेलं आहे मुलांची वार्षिक फी माफ करून त्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आर टी ई राईट टू एज्युकेशन यामध्ये ज्या पालकांना आपल्या विद्यार्थ्याचे शिक्षण इंग्रजी माध्यमामध्ये व्हायचं आहे पण आपली आर्थिक परिस्थितीनं खालावली असेल त्यासाठी आर टी ईचा फॉम भरून पहिली ते आठवीपर्यंतचे मोफत शिक्षण धोरण सरकारने अमलात आणलेलं आहे याचा लाभ अनेक पालक व पाल्य घेत आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्या विद्यार्थ्यांना अशाच माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करण्याची सवलत देत आहे दे मिळत आहे आश्रम शाळा असतील निवासी शाळा असतील अशा विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये राहून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत मिळते शिक्षणासाठी कुणी वंचित राहू नये यासाठी खेडोपाडी जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत आहेत अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष सरकारकडून व्हीलचेअरची सुविधा केलेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना शाळा दूर आहे अशांना सायकलीचं वाटप असेल असे देखील योजना सरकारने अमलात आणल्या आहेत आणि सांगायचं झाले तर एस टी महामरा तर्फे एस टीचे मुलांसाठी मोफत पासची सुविधा उपलब्ध केली आहे काही खाजगी स्कूल असतील त्यांनी देखील रिक्षा व्हॅन किंवा बस अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत या सुविधेत देखील त्यांनी विद्यार्थ्यांचा छोट्या छोट्या गोष्टीचा देखील विचार करून त्यांना योग्य ते शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहेत